तुमचा गोल काय आहे उद्योजक व्हायचं आहे स्वत उद्योजक बनायचं की टीमवर्कमध्ये उद्योजक बनायचं हां कारण की टीमवर्क हे चांगलं असते मग तुमच्या टीमवर्कमध्ये किती मेंबर असतील

तुमच्या टीमवर्कमध्ये किती मेंबर घ्याल ओके काही हरकत नाही आणि बिझनेस कोणता कराल हां हां हां

बरं तर तुम्ही इनवेश्टमेंट ही कितीपर्यंत करू शकता हां मग त्यांचा तुम्ही शेअर घेणार का

हां बरोबर आहे कारण की टीमवर्कला खूप महत्त्व असते एकट्यानं काम केलेलं ते केव्हाही चांगलं नसते ना टीमवर्क जर केलं तर एका हाती दहा हात आपल्यासोबत येतात दहा वर्कर आपल्यासोबत येतात आपण ते टीमवर्क पुढे जर नेलं भविष्यात तर सर्वांना रोजगार पण मिळू शकतो हां तर म्हणून मग तुम्ही टीमवर्क कितीची टीम बनवणार हा

तर तुम्ही एका दमानं तर वाढू नाही शकणार ना ते थोडी थोडी सुरुवात करावी लागेल तुम्हाला